मराठी भाषेच्या प्रादेशिक बोलींचा अभ्यास मी शिकलेली नाही त्याचा वापरही सहसा केलेला नाही पण मला निदान महाराष्ट्रातल्या काही विशिष्ट बोली ऐकल्यानंतर त्या कळतात कोकणात कोकणी आहे मालवणी आहे मराठवाड्यात मराठवाड्याची आहे वसईला गेल्यानंतर कातोळी आहे त्याचबरोबर जळगावमध्ये गेल्यावर जळगावची एक विशिष्ट बोली आहे बहिणाबाईंची अहिराणी बोली सगळ्यांना माहिती आहे नाशिक जिल्ह्यातलीसुद्धा एक विशिष्ट बोली आपल्याला पहायला मिळते कोपरी समाजातली एक विशिष्ट बोली आपण बघतो आदिवासी पाड्यांमध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जातेच तीसुद्धा महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने ओळख आपल्याला सांगता येते